हॅलो वैष्णवी हां मला एक काम होतं तुझ्याशी मला नाही का उद्या माझी मुलाखत आहे त्यासाठी मला आधार कार्ड हवं आहे आणि माझा आधार कार्ड सापडत नाही आहे तर मी काय करू मला समजतच नाही आहे बरं बरं मी तसं करते तू सांगितल्याप्रमाणे मी यू आय डी आयच्या वेबसाईटवर जाते आणि त्याच्यावर माझा आधार क्रमांक टाकून अच्छा आधार क्रमांकच टाकायचा आहे ना हां ते टाकून ओ टी पी टाकून बरं बरं बरं मी तसं करते डाउनलोड करते हां आणखी कशा पद्धतीने करता येईल हां बरं हाच मार्ग आहे का हो हो पण हे सुरक्षित आहे ना यामुळे काही नुकसान तर नाही होईल ना माझी माहिती बरं बरं ही सरकारी वेबसाईट आहे का हां हां ठी आहे बरं धन्यवाद तू मला अशी मदत केल्याबद्दल धन्यवाद